वाहतूक सुविधांमुळे अभावाच्या परिणाम आरोग्यसेवेपर्यंत पोहोचणं पोहचवणार होते का रुग्णालय दुर्गम भागात आहेत का जर असेल तर तिथे पोहचायला किती वेळ लागेल हे असे सगळे आपल्याला प्रश्न विचारायचे होते त्या संबंधी तुम्ही कॉल केलेला होता तर मला असं विचारायचं आहे की जर आपलं वाहतूक की ट्राफिक होतं गाड्यांच्या येण्या ज्याण्यामुळं रस्ता अडले जातात त्या रस्त्यांवरती जर एखाद्या इमर्जन्सीच्या वेळेला अपघात प्रसंगी जर एखाद्या पेशंटला इमर्जन्सीमध्ये जर हॉस्पिटलमध्ये दाखल करायचा असेल तर काय करू शकतो आपण तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये कसं पोहचता येईल किंवा त्या पेशंटला दगावता न दगावता तो पेशंट कसा बरा केला जाऊ शकेल लवकरात लवकर तिथे कसं पोहचून ट्रीटमेंट घेतली जाऊ शकेल ह्याबद्दल मला जरा इन्फॉर्मेशन व्हायजेल होती

आपलं जे हॉस्पिटल आहे जे आपलं रुग्णालय आहे ते पूर प्रसंगात किंवा एखाद्या अपघात प्रसंगी किंवा एखादा समजा भूकंपाचा झटका लागलाच तर ते सुरक्षित राहू शकतं का ते दुर्मय भागात आहे का दुर्गम भागात असल्यास तिथून लवकरात लवकर निघण्यासाठी आपलं प्रशासन किंवा आप तुमचं हॉस्पिटल रुग्णालयाचा जो सगळा प्रशासन विभाग आहे तो विभाग कितपत कार्यशील आहे की लवकरात लवकर आपण तिथून लोकांना बाहेर काढू शकू आणि मुळात हॉस्पिटल हे अशा ठिकाणी का बांधण्यात आलं अशा गोष्टींची परमिशन दिली जात नाही सरकारकडून कारण हॉस्पिटलला नेहमीच येण्या जाण्याचा मार्ग सुट्टा असावा तिथे दुर्गम ग गोष्टी घडणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी तिथे पूर पु भूकंप ह्या सगळ्याचे झटके अगदी कमीत कमी पुराचा तर पाणी येऊच नये आणि भूकंप हा नैसर्गिक प्रसंग आलाच तर ती इमारत इतकी मजबूत असावी की त्या भूकंपाच्या झटक्याने त्याला काही जाणवू नये की इमारत कोसळली नाही गेली पाहिजे की इमारत अगदी सुरक्षित राहिली पाहिजे व आतल्या पेशंट्सना न दगावता जर काही देव ना करो जर काही वाईट झालेच तर तिथून लवकरात लवकर लोकांना बाहेर काढता आलं पाहिजे यासाठी आपण काय काय केलं आहे आणि जर जसं झालंच तर पूर्ण रुग्णालय रिकामं करण्यासाठी एक न एक माणूस जर आपल्याला वेळेत बाहेर काढायचा असेल तर किती वेळ लागेल जर अशी काही परिस्थिती उद्भवली तर त्याबद्दल मला थोडीशी माहिती हवी होती आणि मुळात दुर्गम भागात हॉस्पिटल बांधल्याचे कारणच काय अशी काय अशी परिस्थिती उद्भवली असेल की तुम्हाला अशा भागात हॉस्पिटल बांधावे लागेल आणि त्याची परमिशन कशी मिळाली सरकारी ऑथॉरिटीजकडून की तुम्हाला ते बांधायला त्याने परमिशनच कशी दिली हे पण मला कळून कळालं तर बरं होईल आणि वाहतुकीची आपल्याकडं काय सोय आहे कारण आपलं हॉस्पिटल बघता आपल्या हॉस्पिटला जवळ जवळ सहा फ्लोर आहेत तर येण्या जाण्याचा किंवा एखादा पेशंट जो चालू शकत नाही तो कसा येईल कसा जाईल किंवा एखादा सिरीयस इंजरीमध्ये असेल तर तो गडबडीच्या वेळेला कसा काय तिथपर्यंत पोहचेल व हॉस्पिटलमध्ये जो इमर्जन्सी आहे ती इमर्जन्सी कशी ट्रीट केली जाते लवकरात लवकर पेशंट हॉस्पिटलमध्ये कसा आत ओ टीमध्ये किंवा ओ पी डीमध्ये कसा घेऊन गेला जातो ह्या सगळ्याबद्दल मला इन्फॉर्मेशन पाहिजे होती